राज्यातील शिक्षण व्यवस्थेला विविध प्रकारांच्या माध्यमातून कर मिळतो जसं की विनाअनुदानित शाळा असतील तर त्या विद्यार्थ्यांच्या फीमधून शासनाला बऱ्यापैकी महसूल मिळतो त्याच पद्धतीनं विविध प्रकारचे कोर्सेस उपलब्ध शासन करून देतं त्यांना जे लागणारं भौतिक सुविधा आहेत त्या सुविधा असतील त्या सगळ्या सुविधांचा एक वेगळा महसूल शिक्षण व्यवस्था घेत असते तसेच सार्वजनिक कर असतील त्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारच्या एकंदरीत योजनांमधून शासन हा बऱ्यापैकी रिव्हिन्यू गोळा करत असते म्हणजे उदाहरणार्थ विद्यार्थ्यांसाठी ज्या योजना राबवल्या असतील तर कोण तर त्या कोणकोणत्या आहेत मग उदाहरणार्थ आपण सांगायचं झालं तर सी एस आर फंडातून ही उद्योजकांकडून शासन एक ठराविक टक्केवारीनुसार शिक्षण व्यवस्थेतला जो कर उपलब्ध आहे तो सगळा कर गोळा करत असतं म्हणजे उदाहरणार्थ जर टाटा बिर्ला असतील या उद्योग ज्या कोन असतील या सी एस आर फंडातून एक विशिष्ट अमाऊंट सरकारच्या तिजोरीत जमा करतात त्याचा विनियोग राज्य शासन आपल्या शिक्षणव्यवस्थेवर खर्च करत असतं अर्थसंकल्पातसुद्धा शिक्षण व्यवती जवळजवळ साडेतीन ते चार टक्के हा खर्च अर्थसंकल्पातून केला जातो त्यात प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक परत विज्ञान तंत्रज्ञान अशा पद्धतीनं त्यांची विभागणी केलेली जाते तसेच एक स्थानिक मालमत्ता कर म्हणतो म्हणजे आपण एल बी टी म्हणतो लोकल बॉडी टॅक्स यातूनसुद्धा शासन बऱ्यापैकी रिव्युन्यू गोळा करतं आणि आत्ताच नव्यानं जो कर आलेला आहे त्याला आपण गुड्स अँड सर्विस टॅक्स म्हणजे वस्तू आणि सेवा कर म्हणतो तो करसुद्धा शासन बरे कलेक्ट करून राज्याच्या अर्थसंकल्पात एक ठराविक अमाऊंट म्हणजे आपण म्हणू सत्तर पन्नास किंवा पन्नास पन्नास टक्के अशी ठराविक अमाऊंट त्यांना पेड करत असतं मग तिथून आपले अर्थसंकल्पातून अर्थमंत्री एक शिक्षणमंत्र्याकडून त्याचा विनियोग करत असतात त्याच पद्धतीनं आजच्यात एकंदरीज एज्युकेशन सिस्टीममध्ये जर विचार केला तर प्रायमरी एज्युकेशनला खूप महत्व देण्यात आलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त खर्च हा प्राथमिक शिक्षणात शासन करतं म्हणजे आत्ताच की जो राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट आलेला आहे त्यानुसार की सहा ते चौदा वयोगटातील मुलांना मोफत आणि सक्तीचं प्राथमिक शिक्षण द्यावर देण्यासाठी एक बऱ्यापैकी रेव्हेन्यू हा प्राथमिक शाळेवरती खर्च करावा लागतो त्यामुळं शासन तिकडं जास्त लक्ष देतं कारण की त्यात एक आपण म्हणतो ना द डिस्टिंनी ऑफ इंडिया इज बिंग शेप्ड इन इट्स क्लासरूम की भारताचं भवितव्य शाळेतील वर्गखोल्यांत घडवलं जातं म्हणून शासन जास्तीत जास्त लक्ष हे प्राथमिक शाळेतल्या मुलांकडं ख देतं आणि अशा पद्धतीनं जो खर्च गोळा केला जातो त्यात विविध प्रकारचे म्हणजे उदाहरणार्थ आपण म्हणू की एक काही जे सिनेमा असतात ते सिनेमांना ते कर लावतात त्या सिनेमाचा जो कर म्हणू करमणूक कर म्हणू तो सगळा कर हा शिक्षणाकडे वळवतात काही ठिकाणी पथकर असतील म्हणजे पाणीपट्टी कर म्हणू आपण किंवा महसूलक र म्हणू अशा पद्धतीचे सगळे कर गोळा करून ते एकंदरीत शिक्षणव्यवस्थेला द्यायला लागतात किंवा लॉटरी फंड असतील किंवा बऱ्यापैकी जे लॉटरीतून जो महसूल गोळा केला जातो तो सगळा महसूल हा राज्यातील शिक्षणव्यवस्थेत खर्च केला जातो आणि त्यात तीनचार टप्यात ते देतात म्हणजे सुरवातीला जर विनाअनुदान शाळा असतील तर त्यांना पूर्णतः फीही त्यांच्याकडूनच घेतली जाते मुलाकडून जर अनुदानित शाळा असतील तर त्यांचा बऱ्यापैकी खर्च हा शासनच करत असतं त्यातल्या विद्यार्थ्यांना जे लागणारा भौतिक सुविधा असतील खळू फडा असतील किंवा एकंदरीत पुस्तकं असतील त्या सर्वांचा जो एक खर्च असेल ही शासनव्यवस्था करत असते